नमस्कार माझे नाव श्रेया पाटील मी जिओचे सिम यूज करते माझा नंबर नाईन ट्रिपल वन टू एट सिक्स नाईन थ्री सेवन आहे त्यासाठी मला पुढचा रिचार्ज करायचा आहे परंतु मला माझ्या मागच्या रिचार्जबद्दल जाणून घ्यायचे आहे कारण मी ज्या ज्या वेळेस एस एम एस यूज करते तर एस एम एसही खूप लवकर संपून जातात आणि डेटाही खूप लवकर संपतो तर मला म्हणजे पुढचा प्लॅन टाकण्यासाठी एस एम एस आणि डेटा हे जास्त स्वरूपात कसं मिळेल याची माहिती हवी होती